महाराष्टात उच्च शिकता शिक्षणासाठी मुख्यतः बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी औरंगाबाद आणि पुणे युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले युनि युनिव्हर्सिटी पुणे आणि त्याचसोबत अमरावती युनिव्हर्सिटी आहे मुक्त व मुक्त अर्थात घरी बसून शिक्षण घ्याय घेण्यासाठी पण अनेक प प्रकारच्या युनिव्हर्सिटी आहेत त्यामध्ये मुख्य नामे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक या सर्व विद्यापीठामध्ये त्यामध्ये अमरावती व्य य युनिव्हर्सिटी बघितली तर त्यात जिजामाता कॉलेज मॉडल डिग्री कॉलेज आणि शिवाजी कॉलेज इत्यादी आहे